काही वर्षांपूर्वी आम्ही गावाबाहेर घर घेतलं होतं साहजिकच तेथपर्यंत नगरपालिकेच्याच पाण्याची पाईपलाईन आलेली नव्हतीच पाणी आणि वीज या प्रामुख्याने लागणाऱ्या दोन गोष्टी वीज मिळाल्यावर आम्ही नवीन घरात राहायला सुरवात केली आणि पाण्याची सोय सोसायटीतल्या बोअरवेलमधून केली आम्ही ते पाणी गाळून व उकळून प्यायचो म्हणून त्या पाण्यापासून आम्हाला कुठलाच त्रास झाला नाही पण बोअरवेलमधून पाणी विजेच्या पंपाने खेचावे लागायचे तेही तात्पुरती पाईपलाईन टाकून प्रत्येक घरापर्यंत पोचले जात होते काही कारणाने वीजपुरवठा खंडित झाला तर पाण्याचा पंप चालायचा नाही उन्हाळ्यात बोअरच्या पाण्याची पातळी कमी व्हायची त्यामुळे पुरेसे पाणी मिळायचे नाही मग आमची पंचाईत व्हायची कालांतराने नगरपालिकेची पाण्याची पाईपलाईन आमच्या घरापर्यंत आली ते पाणी शहरातल्या जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध होऊन आमच्यापर्यंत पोचवले जात होते तरीसुद्धा ते पाणी आम्ही तब्येतीच्या सुरक्षिततेसाठी फिल्टरमधून काढून वापरायचो नगरपालिकेचे पाणी आल्यापासून आमचे जीवन बऱ्यापैकी सुखकर झाले आहे त्या पाण्याचा उपयोग घरगुती कामांसाठी पिण्यासाठी आणि बागकामासाठी सुुद्धा करता येतो